कपडे धुण्यासाठी आम्ही पहिल्यांदा कपडे भिजत घालतो अर्धा बादली पाणी घेतो त्यामध्ये आपली जी वॉशिंग पावडरची पावडर आहे ती पावडर मिक्स करतो त्याच्यामध्ये आपले कपडे जे आहेत ते भिजत घालतो आणि ती मग नंतर योग्य प्रकारे धुवून घेतो आता कपडे वाळवायचं म्हणलं तर वेगळे हवामान वेगळे प्रकार असतात पावसाळ्यात आपण बाहेर कपडे वाळू घालू शकत नाही त्यामुळे आपण ती आपल्या रूममध्येच वाळत घालू शकतो त्यासाठी आपण इकडून तिकडून दोऱ्या बांधू शकतो घरात वाळत घालवायची म्हणलं तर आपल्याला पंखा हा चालू ठेवावा लागतो कंटिन्युसली आणि उन्हाळ्यात आपल्याला कपडे वाळवायचा एवढा त्रास होत नाही कारण ऊन असल्यामुळे कपडे लगेच वाळतात आपल्याला त्रास होतो तो फक्त पावसाळ्यात हिवाळ्यातही इतका होत नाही कारण वातावरण थंड असले तरी पाऊस नसतो त्यामुळे पावसाळ्यात खूप त्रास होतो कपडे वाळण वाळत घालण्याचा कपडे धुण्यासाठी एकदम आपण कमी पाणी वापरू शकतो कमी पाण्यात योग्यप्रकारे कपडे धुवू शकतो ते म्हणजे आपण पाणी घ्यायचे थोडे पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये एक एक एक एक एक एक धुवत जायचे कपडे धुवत जायचे कपडे धुण्याबद्दल एवढा आपला अनुभव नसतो आपण कधीतरी कपडे धुतो म्हणजे आठवड्यातून आपण एकदा कपडे धुतो आठवडाभर आपण तसे वापरतो

कपडे हे आठवड्यातून एकदा धुण्यासाठी आपण तो फक्त एक दिवस देतो आणि त्याच्यातही त्या दिवसात आपण ते कपडे एका प्रकारे धुवून घेतो कपडे वाळत घालण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हँगर्स लावू शकतो दरवाजाच जे आपला दरवाजाच्या बाहेर आहे ना तर आपण एक हँगर लावून त्याच्यावरती आपण कपडे वाळत घालू शकतो खिडक्या थोड्याशा ओपन ठेवू शकतो हवेमुळे सुद्धा कपडे वाळतात